स्मिता आरती बोलत आहे अगं जरा तुळशीबागेत जाऊया का आज दुपारी

तीन वाजता जाऊया जरा अगं थोड्या काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर म्हटलं चल जरा बरोबर हां आणि देवळात पण जाऊन येऊ छान नवीन झालं आहे गं देऊळ इतकं सुंदर केलं आहे हो प्रशस्त झालं आहे एकदम तर हां पाहिजे तर हां नाही माला चालणार आहे म्हणजे असं तीनला गेलो की एक सात साडेसातपर्यंतसुद्धा आरामात फिरू असा वेळ आहे मला आज हं

बरं

बरं बर बर बरं बरं

जाऊ पण अगं मग आपण दुपारी म्हणतो येतो तर साडेबारापर्यंतच करतो म्हणतील मग आपण असं करूया का उद्या सकाळी जमेल का मग तर मग तुझं तुला तेही ऐकायला मिळेल मग हो मला हो उद्या सकाळी सुद्धा मला चालणार आहे फक्त मग आपण दोघी बाहेरच जेऊन येऊया कारण हां हो हो चालेल ना मला अगदी चालेल तसंही देवळात मी नुसतीच जाणार होते पण हे अजूनच वेगळं ऐकायला मिळेल चालेल चालेल खूप छान वाटेल नाही अगदी अगदी आणि अगं आजूबाजूची जी दुकानं आहेत ना तिथे आपल्याला काही ना काहीतरी दिसणारचे घ्यायला घरासाठी

नाई भातुकली वगैरे हे सुद्धा खूप आहे गं तिथे त्यामुळे नक्की जाऊया आपण आणि हो हो हो खूप भरपूर सामान मिळतं हो हो जाऊया जाऊया किंवा मला ना थोडेसे जरा भरतकामासाठी रूमाल वगैरे घ्यायचे आहेत तर म ते पण घेता येतील नाही का यादी करून ठेवते तू पण तुझी यादी करून ठेव हां आज नको आपण मग उद्या किती वाजता निघूया साडेनऊ दहा हो हो आणि मला असं वाटतं सरळ उद्या रिक्षा करून जाऊया कारण गाडी नेली की ती तिथे पार्क करायला जागा मिळाली पाहिजे ते नकोच नकोच गोंधळ सगळा हो हो हो हो खूप खूप गर्दी असते हो पाहिजे तर येता येताना लक्ष्मी रोडनी असे चालत चालत येऊ म्हणजे तिथेही काही आपली कामं झाली तर है ना चालेल चल मग हां हां हां चालेल हां चल मग उद्या भेटू अच्छा